राज्यातील आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आरोग्यशिक्षण दिले जाते जसे की वेगवेगळे जे छोटे छोटे गावं वगैरे असतात तर तिथे पी एस सी असतात तर त्यांना तिथे छोट्या छोट्या गावापासून प्रक्षि देणं प्रशिक्षण देण्यासाठी सुरवात केली जाते तर स्टार्टींगला छोट्या छोट्या आरोग्यातील वेगवेगळ्या जे वेगवेगळे डिसीज असतात तर त्यापासून सुरवात केली जाते आणि तिथून त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते तर त्यानंतर वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या आजारांचे त्यांना शिक्षण दिले जाते आणि याप्रकारे आरोगक्ष आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण केले